रोगांपासून बचाव करणे किंवा निरोगी राहणे हे सर्वांच्याच आयुष्याचं ध्येय असतं आणि प्रिकॉशन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर हे काही खोटं नाही तर ह्यासाठी आपण जर विचार केला तर एक योग्य लाइफस्टाइल खूप महत्त्वा चा रोल प्ले करते मॉडरेट डाएट असणं प्रॉपर वॉक असणं किंवा तुमचा व्यायाम असणं एक्सरसाईझ असणं पर्टीक्युलर काही मिनिटं तुमचे तुमच्यासाठी दिले गेले पाहिजेत तुमच्या डाएटकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे जर तुम्ही ऑलरेडी काही आजारांपासनं सफर करत आहात तर तुमचं त्यावर मॉडरेट चेकिंग असलं पाहिजे पर्टीक्युलर दोनतीन महिन्यांनी सहा महिन्यांनी तुमचं रूटीन चेकअप असायला हवं आणि या अशाप्रकारे आपण नक्कीच हेल्दी राहू शकतो